मी कामावर असताना एक व्यक्ती असा होता जो मला कधीच आवडला नाही आणि मला आवडत नव्हता तर मी त्या टायमाला मला त्याच्याकून काम काढून घ्यावेल घ्यायचे होते म्हणून मी त्याच्यासोबत काम केले आपल्या कामापुरतं काम ठेवलं तरीही मला असे वाटे की घुटमाटल्यावाणी की त्याच्यासोबत मी कशाला काम करत आहे तर मी आपलं काम काढून घेण्यासाठी काम केलं आणि